ऑक्टोबर नोहेम्बरच्या काळात पूर्वेकडील राज्य पश्चिम बंगाल तसेच त्या आजूबाजूचा प्रदेश भेट देण्यासाठी अतिशय उत्तम आहे त्यावेळी तिथलं हवामान हे खूप सुंदर असतं फिरण्यासाठी तिथे अनेक ठिकाणं आहेत तसेच नवरात्र उत्सव सुरू असतो त्यावेळेला आणि कलकत्ता पश्चिम बंगाल या ठिकाणी नवरात्र उत्सव खूप जोशात साजरा केला जातो आणि तिथले सगळे रस्ते तिथली गावे हे सर्व सजलेलं दिसतं तुम्हाला आणि तिथले लोक हा सण खूप उत्साहात साजरा करतात नऊ दिवस देवी देवीची स्थापना होते आणि त्यांचे जे खाद्यपदार्थ त्यांचे सण साजरे करायची पद्धत त्यांची संस्कृती हे सर्व तुम्हाला या काळात बघायला मिळतं त्यामुळे ऑक्टोबर नोहेम्बरचा काळ हा तिथे भेट देण्यासाठी खूप उत्तम काळ आहे असं मला वाटतं